नृत्य हे केवळ एक कला प्रकार नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी खूपच फायद्याचे आहे नृत्य आपल्याला निरोगी राहण्यास अनेक प्रकारचे मदत करते नृत्य एक उत्तम व्यायाम आहे त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज बन होतात स्नायू मजबूत होतात आणि हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारते नियमित नृत्य केल्याने वजन नियंत्रण राहते आणि शरीर ही लवचिक बनते नृत्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते नाचताना आपल्या शरीरात एंडोफिन्स नावाचे केमिकल तयार होतात त्यामुळे आपल्याला आनंद आणि उत्साह वाटतो नृत्य आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे नृत्यामुळे आपण इतरांशी जोडले जातो ग्रुप क्लासेसमध्ये पार्टिसिपेशन केल्याने नवीन मित्र बनतात आणि सामाजिक संबंध सुधारतात